माझ्या गाण्याच्या छंदासाठी मी रोज दोन ते तीन तास राखून ठेवते मला सुगम संगीतात जास्त रुची आहे एखादं गाणं बसवायचं असल्यास ते अनेक वेळा ऐकावं लागतं त्यातील बारकावे समजून घ्यावे लागतात कोणत्या तालात कोणत्या लईत कोणत्या पट्टीत बसतं आहे ते बघून सम म्हणजे पहिली मात्रा कुठे आहे ती पण शोधावी लागते हे सर्व जमल्यास गाणं बसवणं सोपं जातं लहानपणी मी व्हायलीन शिकल्यामुळे माझा शास्त्रीय संगीताचा पाया तयार झाला आहे गाणं बसवताना कान पण तयार असावे लागतात म्हणजे सूर चुकत नाही किंवा चुकला तर लगेच लक्षात येतो घरात मी आणि माझे मिस्टर असे दोघेच असल्यामुळे माझी संगीताची आवड जोपासली जाते संगीतामुळे घरातले वातावरणही आल्हाददायी आणि आनंदी राहते